मी कमलाताई बोलते मला तुमच्याकडनं नाही का मला फ्रुट्स घ्यायचे होते ते तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे फ्रुट आहे मॅम ओके तर मला ना काही फ्रुट्स घ्यायचे होते पपई घ्यायची होती मला दोन किलो तर पपईचे काय रेट आहेत ओके तर मला ना पपई दोन किलो पाहिजे आणि चिक्कू जे आहे ते एक किलो पाहिजे आणि केवी जे आहे ते पण मला अर्धा किलो पाहिजे आणि केळी आहे का तुमच्याकडे अर्धा डझन केळी पाहिजे अच्छा केवी पर पीस ओके अच्छा ओके मला त्याचे तीन पीस लागेल

ओके स्टॉबेरीचा बॉक्स कितीला आहे तो अच्छा ओके चालेल मग मला तो एकच स्टॉबेरीचा बॉक्स देऊन द्या स्मॉलवाला आणि हे सगळे जे आहे ते फ्रूटचे मला नाही का टोटल रेट सांगू शकता का किती होतील माझे ओके काही कमी नाही होऊ शकत का यामध्ये

अच्छा ठीक आहे चालेल मॅम मला ही सांगा याची डिलिव्हरी जी आहे ती घरपोच मिळेल की मला शॉपमध्ये येऊन घ्यावं लागेल ओके ओके ठीक आहे चालेल तुम्हाला मग तिथे आले की मी हे करते मॅम फ्रुट्स घेते आणि तुम्हाला कॅश पेमेंट पण करते ठीक आहे ओके ठीक आहे वेलकम